हॅलो हां बोला

अस्मिता हो अस्मिता इनामदार बोला ना

खरंच हां अगं काय झालं सांगू का काल माझं आणि सरांचं थोडं बोलणं झालं याबाबत त्यांनी मला बोलवलं होतं की असं असं पंधरा ऑगस्ट आहे आणि त्यासाठी ध्वजवंदनासाठी आपण एक मोठी हस्ती कोण माहिती आहे काय सुधा मूर्ती सुधा मूर्ती मग हां सुधा मूर्तीना बोलवायचं ठरवलं आहे त्यांनी मान्य केलं आहे यायचं मान्य केलं आहे त्यांनी तर त्याच्याबद्दल आपण मुलांना सांगूया आपल्या विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे ना काहीतर काहीतरी तर ती माहिती हां त्याचे टॉपिक्स तू काढून ठेव ती सगळी माहिती देण्याचं काम मी तुझ्याकडे सोपवणार आहे हां हां आणि मग तुला आठवतं आहे का आपल्या शाळेत एकदा त्यांना मागं बोलवलं होतं बघ त्यावेळेस त्यांच्या पुस्तकावर त्या बोलल्या होत्या हां मग खूपच छान त्यांचं असतं गं बरं दुसरं असं आता की मुलांच्या कडून पण आपल्याला काहीतरी करून घ्यायला पाहिजे स म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम टाईप तर तुला सांगते दहावीच्या वर्गाची तू क्लास टीचर आहेस तर तू आता दहावीतल्या मुली आणि मुलं दोन्ही मिक्स करून एक सुरेखसं असं ईशस्तवन किंवा आता सांस्कृतिक गाणं तयार करून घे आपल्या हां आपल्या गायनाच्या जोशीबाई आहेतच पेटी वाजवणाऱ्या हं आणि तबले वादक नदाब आहेत त्या दोघांनाही कल्पना देऊन ठेव आणि एक मस्तपैकी गाणं बसवून घे त्यांच्याकडून आणि त्याच्यानंतर हां आणि त्याच्यानंतर आता आपल्याला परेड पण करून घ्यायला पाहिजे की गं विद्यार्थ्यांची आणि मला काय वाटतं संध्याकाळी आपण जे संध्याकाळचा जो तास घेतो आपण पी टीचा तर त्याच्यात जी कवायत हां कवायती आपण घेतो त्यांच्याकडून कवायतीचे हात करून घेतो होय की नाही तर त्या हां तर त्याच्यातल्या दोन आपण कवायतींचं प्रात्यक्षिक संध्याकाळी नको सकाळीच आपल्याला कार्यक्रम नाही का सकाळी आपलं ध्वजवंदन झालं की पाहुणे तिथं बसले त्यांचं आपल्याला थोडं मार्गदर्शन मिळायला पाहिजे त्यांना आपण सांगणार विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा म्हणून सांगा चार शब्द म्हणून तर त्यावेळेस कोण कुठे बसणार ही सगळी व्यवस्था स्टेजवरची ही सगळी व्यवस्था आपल्याला दोघींनाच करायची आहे तर हां पण जास्त नाही गर्दी पण नाही आपण जास्त करायची बरं का स्टेजवर जास्त हां बोल

हो चालेल ना चालेल की काही हरकत नाही मस्त स्टेज स्टेज असं मस्त सजवून घेऊयात पैकी हां आणि परवा आपण त्या माळा आणल्यात प्लॅस्टिकच्या फुलांचा हां तर त्याचं हे करूयात हां आणि चालेल मग हे सगळं झालं कवायत झाली त्यांचं मार्गदर्शन झालं की मग त्यांचं चहापाणी होईल आणि मग कार्यक्रम संपल्याचं आपण जाहीर करू शकू तुला काय वाटतं ह्याबाबत तुला काय वाट

चालेल म्हणजे आपण मग आता हेड हां हेड सराना जाऊन भेटूयात आणि त्यांना सांगूयात की आम्ही अशी अशी एक रूपरेषा आखलेली आहे कार्यक्रमपत्रिका तयार केलेली आहे आणि ती कार्यक्रमपत्रिका आणि रूपरेषा आपण सरांना देऊयात सर काय म्हणतात ते बघूयात मग तुझ्याकडून सगळी तयारी हां तुझ्याकडून सगळी तयारी झाली आहे ना याचं काही हां म्हं हां म्हणजे असं काही व्हायला नको आयत्या वेळेस धावाधाव नको किंवा फजिती व्हायला नको आपल्या दोघींनाही हां दोघींनाही क्रेडिट आलं पाहिजे आता तू आणि तू चुकणार नाहीस ह्याची मला खात्री आहे असे माझी मैत्रिणच अशी आहे मग काय एका शाळेत आपण लहानपणापासून शिकलो एका शाळेतच सगळं आपलं झालं आहे आपलं नेहमीच्या आपले सगळ्या संबंध तसेच आहेत त्यामुळे हा ध्वजवंदनाचा कार्यक्रम अतिशय सुरेख होईल अशी आपण अपेक्षा करूया ओके चालेल ओके बाय